मला ड्रॉइंग खूप आवडते मी वेगवेगळ्या जाग्यावर जाऊन फ्लावर्स घर अणखी नेचर ड्रॉइंग्ज वगैरे काढते आणि मला रांगोळी पण काढायची हौस आहे मी संस्कार भारती रांगोळी पण म्हणजे जे मोठेमोठे उत्सव होत आहे आपल्या याच्यात महाराष्ट्रात मिन्स गणपती उत्सव नवरात्री उत्सव तिथे पण मी छान असे संस्कार भारती ड्रॉइंग म्हणते रांगोळ्या काढते जाऊन त्यात माझा नंबर पण येते मला खूप छान वाटते असं काढायला खूप लोक माझ्या रांगोळीचे फोटोस काढतात येऊन मला नंबर सुद्धा देते तिथे अणखी मी खूप अशा वेगवेगळ्या जाग्यावर जाऊन असे माझे रांगोळीचे प्रदर्शन ड्रॉइंगचे प्रदर्शन दाखोव्ले आहे त्याच्यात माझे खूप नंबर त्यात खूप लोक त्याचे फोटोससुद्धा काढतात आणि खूप अशी भीड राहते ते बघण्यासाठी मला खूप छान वाटते की मी एवढ्या ड्रॉइंग रांगोळ्या काढलेल्या एवढे लोक बघत आहे अशी मला खूप आनंद होतो